हॅलो हो तुम्हाला माझा नंबर कुठून मिळाला तुमच्या आईचं नाव काय ओके हां मी ओळखते तिला बरोबर काय काम आहे कोणता ड्रेस आहे ओके चालेल तू कधी पण ये तुला वेळ जेव्हा मिळेल तेव्हा ये तू हां ते तुझे आता मेजरमेंट्स तू आलीस ना की मग मी तुझे मेजरमेंट्स घेते

एवढी कसली घाई आहे तुला हां हां कॉलेजमध्ये काही कार्यक्रम आहे का हां हां बरोबर कोणतं कॉलेज तुझं हां हां तू नर्सिंग करतेस ना बरोबर बरं मग तू मग तू अपडाऊन करतेस ओके मग तू एक काम कर मग तू ड्रेस कोणाकडे पाठवून देतेस हो हो चालेल मी तुझ्या आईला ओळखते गं आम्ही बघतो काय ते पैशाचं तुझ्या मापाचं मग तुझ्या आईलाच सांग ती पण टेलरच आहे ना चालेल मग तू मापाचं वगैरे तिला सांग ती घेईल माप आणि ड्रेस पाठवून दे माझ्याकडे ओके आणि मी काय म्हणत होती तो तुझा ड्रेस आहे ना तो कसा आहे म्हणजे वन पीस आहे की असं साईड कट वगैरे त्याला आहे बघते मी तुझ्या आईला फक्त दाखवायला सांग मला मग मी करते काय करायचं ते बरोबर चला